हां बोला ताई बोला ना आपल्याला चौदा एप्रिल साजरी करायची आहे तर हं काय काय कार्यक्रम करायचे आपण चौदा एप्रिलला

हो तोरण वगैरे केक वगैरे कापायचे की नाही हं केक कापायचा का केक कापायचा का म्हटलं हं हो आणि दुपारची वेळ जाईल तर ते वर्गणीवाले मुलं वगैरे राहतील त्यांना निंबू शरबत वगैरे द्यावं लागेल ना आणि ते जेवणाचा वगैरे कार्यक्रम वर्गणी आल्यावर ठरवू आपण ते आणि सर्वसाधारणपणे जेवाचं जेवणाचं म्हणजे कार्यक्रम घ्यावंच लागेल आपलं हे बगारा भात वगैरे कढी वगैरे नाहीतर मग बुंदी तर बरं आपण वर्गणी किती किती काढू प्रत्येकी हो पाचशे रुपये सर्वसाधारण एका घरातून निघाली पाहिजे हं हो वस्तीमध्ये साधारणत किती घरं आहेत आपल्या तीस चाळीस घरं निघून जातात हं हो आणखी छान आपल्याला आठवणीत राहण्यासारखा कार्यक्रम करायला पाहिजे दरवर्षी पं म्हणजे असाच करू आपण यावर्षी साजरा झाला की दरवर्षी असाच कार्यक्रम करायचा आणखी काय ठरवलं आहे डान्स वगैरे बाबासाहेबांचे गाणे वगैरे हां हां हां अच्छा ठीक आहे ना हो हो चला मग तयारीला लागू आपण ठीक आहे येते मग मग